हॅलो सर मी मी जे हे स्लीपर कोचचा मॅ मॅनेजर बोलत आहे म मला म्हणायचं होतं की आपण कॉल कशासाठी केला होता

हो का बरं कु को कोणत्या कोणत्या याच्यासाठी करायची होती सर आपण कुठून बोलत आहे बुलढाणा टू शेगाव पाहतो सर मी कि कि कितीचं आहे ते एक मिनिट सर किती पाहिजे टिकीट हो का सर तुमच्यासाठी तिकीट तिकीट आहे सर तू तुम्हाला कधीचं पाहिजे होतं किती तारखेचं पाहिजे होतं बावीस तारखेचं संध्याकाळचं म्हणजे एकवीस ओके मग मी सर्च करून सांगतो तुम्हाला सर सर आमच्याकडं फक्त एकच सीट उरलेली आहे सॉरी सॉरी सर बस चिंतामणी साय साईबाबा चिंतामणी सर चालते ना सर नी ती त्या त्या बसचे पं प्राईज आहे ते तिकीटची प्राईज आहे पंधराशे पन्नास रुपये काय सर काय सर हा स्लीपर कोच आहे

हो गाडीमध्ये फुल ए सी आहे सर कंपार्टमेंट पण आहे स्पेशल स्पेशल आणि तू तू तुम्ही आणखी को कोणाला घेऊन यायचे शकता तर घेऊ घेऊन पण येऊ शकता हो का घ घरी तुमच्या मिसेस वगैरे मुलं बाळं असतील तर त्यांना पण विचारू शकता ओके सर थॅंक नि आप आपण येऊ शकता का एकदा ऑफिसवर

सर मी जयस्तंभ चौक जे जयस्तंभ चौकात आहे सर ऑफिस तर तुम्ही तिथे या मी तू तू तुम्हाला मग तुम्ही मला कॉल करा पंधराशे पन्नास सर हॅल आं ए तो तू तुम्ही गजानन महाराजच्या पालखीसाठी चालले का मग तू तुम्हाला अकराशे पन्नासमध्ये लागेल सर हो सर आणि मी काय म्हणतो सर की तू तू तुम्ही तू तुम्हाला हॅप्पी जर्नी आणि थॅंक्यू फॉर कॉलिंग सर